माझी अभिमानास्पद कामगिरी एक म्हणजे काही मुलं होती जी चालली होती ती शाळेत चालली होती आणि शाळेत जात असताना एक तिकडनी म्हणजे ती मुलं जात असताना एक असं ना ट्रक आला आणि तो ट्रक एकदम त्यांना असं थोडंसं असं टच करून जाणार तर तेवढ्यातच मी त्या मुलांना असं ओढलं इकडे या साईडला त्या मुलांना असं ओढलं आणि ते मुलं या साईडला पडले तर बरं झालं मी तो ते त्या मुलांना या साईडला ओढलं नाहीतर त्या दिवशी काय झालं असतं तर काही सांगता आलं नसतं तर सर्वांना म्हणजे मला तर त्या गोष्टीचं खूप अभिमान वाटतो की मी त्या मुलांना काहीच होऊ दिले नाही आणि ती मुलं पण खूप घाबरली होती तो जसा ट्रक त्यांच्याजवळ आला तर त्यांना काही करावं काय की सुचलंच नाही ते खूप जोरात ओरडायला लागले माझं लक्ष गेलं तेवढ्यात तेवढ्यातच मी तिथनंच टच होणार होतो तर मी त्यांना असंच टच होतंच जात होतो तिकडं मीच तिकडे जात होते तर मी त्यांना असं पटकन असं एका हाताने असं ओढलं आणि या साईडला पाडलं तर बरं झालं पाडलं नाहीतर त्यायशी हे झालं असतं तर मी त्या मुलांना वाटवलं वाचवलं तर सर्व लोकांनी माझा हे केलं म्हणजे कौतुक केलं की वा तू वाचवलं ये लेकरं वाचली म्हणून तर मला अभिमान वाटतो की मी त्या मुलांना वाचवलं आणि एका घर म्हणजे एका छोट्याशा कुटुंबातल्या लोकांना थोडासा म्हणजे काही त्यांच्या घरी अनर्थ होण्याआधी मी तो अनर्थ टाळला तर मला या गोष्टीचा अभिमान वाट